मी पहिल्यांदा तर गुगलवर स सर्च करेन त्या रेस्टॉरंटचे नाव टाकून त्या गावात कोणकोणते रेस्टॉरंट आहे तर त्याच्या सौंद संबंधित रेस्टॉरंटची नावं येतील आणि त्यावर त्याचे रेटिंग पण चेक करेल की कोणाला किती स्टार मिळाले आहे त्याची काय त्याच्याबद्दल माहिती आहे ते सुद्धा मी बघणार काही माझ्या मित्र मैत्रिणी असेल त्यांना मी फोन करून त्यांना विचारणार की कोणत्या रेस्टॉरंटमधून मला जेवण मागवायचं असेल तर मी कुठलं निवडू बा यामधलं कोणाची कॉलिटी चांगली आहे कसे हे सर्विस देतात ह्या सगळ्या गोष्टी मी गुगलवर ऑनलाईन तिथल्या परिचित लोकांना किंवा माझ्या परिचित मित्र मंडळीना मी विचारेन आणि त्यानंतरच मी जेवणाची ऑर्डर देईन